राजकीय स्तर आणि राजकीय व्यवस्था ही आता त्या ज्या पण राजकीय व्यवस्थेमध्ये जे पण चांगले चांगलीही व्यवस्था आहे तशी खूप घोटाळा घोटाळा ही होतो राज्याची राजकीय व्यवस्थेवरती आपल्या म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकां मुळेही त्याच्यातून आपण लोकशाही पद्धतीने जे जो पण एक राज जो पण एक मुख्यमंत्री प्रधानमंत्री किंवा जे पण आपले शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख हे जे आपण निवडून देतो त्याच्यावरती ही राज्याची राजकीय व्यवस्था अवलंबून असते आपण दिलेला निर्णय आपण द जे करतो ते मतदान मतदानावरती हे सगळे राजकीय लोक अवलंबून असतात आणि त्याच्याप्रमाणे ते कामही करत असतात जसे शाखाप्रमुख किंवा आपल्या जे पण एरियातले जे लोक आहेत जे मेन असतात शाखा प्रमुख उपशाखाप्रमु उपशाखाप्रमुख वगैरे ते जसे की रस्ते रस्त्यांची काम करणं किंवा काही पण जे छोटी मोठी कामं करणं असेल लाईट बिल रस्त्याचे नूतनीकरण करणं किंवा जे पण आपण ज्या ज्या भागातून ते निवडून येतात त्या भागामध्ये लोकांना काय प्रॉब्लेम्स होत असतील किंवा गाड्यांमुळे काय गाड्यांची गर्दी हटवणं किंवा काही जे जे पण त्यांना जमत असेल जे लोकांचे प्रॉब्लेम आहे ते हँडल करणं आणि त्याच्यावरती तोडगा निर्माण करणं हे त्या स्थानिक लोकांचे काम असतात तसेच आता त्याच्यावरती प्रधानमंत्री आहे मुख्यमंत्री आहे जसे जे पण आपल्या लोकांना काहीही प्रश्न असतात जसे की टोल नाका आहे लाईट बिल आहे राज्याचे म्हणजे आपलं रेट वाढणं पेट्रोलचे डिझेलचे रेट वाढणं याच्यावरती ज्या राज्यातील लोकांचे त्यांनी म्हणजे विचार करून त्यांच्याबद्दल ते काम करून घेणं पण त्याचे हे जसे प्रॉब्लेम सोडवता सोडवता प्रत्येकजण आपापला आपापला स्वार्थ बघत असतो आताच्या देशामध्ये जसं चालू आहे आताच्या राज्यात जसं चालू आहे प्रत्येकजण आपापला स्वार्थासाठी काम करतो राज्यातील लोकही लोकांचा कमी विचार करून प्रत्येकजण हा आपला आपला विचार करतो त्याच्यामुळे ही घोटाळे पद्धती जास्त होत आहे म्हणजे जास्त टेंडर पास करून सुद्धा गव्हर्मेंट जास्त टेंडर पास करून सुद्धा कमी टेंडरमध्ये काम करून ही लोक उरलेला पैसाही स्वतःच्या खिशात घालतात त्याच्यामुळे हस्तांतरण करून हे जे चांगली कामं होणार आहे ती कामं कुठेतरी थांबली जातात लोकांना त्याचा चांगला उपयोग घेता येत नाही आहे कारण ह्या सर्वांमधले मधले मधले जे बी जे पण लोक लोकनेते आहेत ते सर्व स्वतःचा स्वार्थ हे करून घेतात जे काही गोष्टी आहे जी सरकार राबवतात ती गोष्टी आहे जे काही व्यवस्था आहे ती स्थानिक लोकांपर्यंत पोहोचतही नाही आहे त्याचा काही जणांना उपयोगही घेता येत नाही आता गव्हर्मेंटने किती खूप काही स्कीम राबवल्या आहेत जे पण कृषी लोकांसाठी आहे जे आहे स्थानिक लोकांसाठी आहे बेरोजगार लोकांसाठी आहे पण त्यातल्या अर्ध्या तरी स्कीम कोणत्याही मध्यम व वर्गीय लोकांपर्यंत आलेल्या नाहीत ह्या कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी राज्य सरकारने खूप चांगले लोकांची निवड केली पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी लक्ष देऊन काम केलं पाहिजे